मी पाणी शुद्ध करण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरतो घरात आरो फिल्टर आहे त्यामुळे नळाचं पाणी स्वच्छ होतं पण कधी आचानक पाणी गढुळ वाटलं तर उकळून घेतो ह्या स सगळ्यात सुरक्षित आनि सोपा उपाय आहे कधी कधी कापडने गाळतो किंवा चार्कोल फिल्टर वापरतो अजून एक चांगला उपाय म्हणजे तांब्याचे भांड्यात पाणी ठेवणे जे बॅक्टेरिया मारतं आणि पाणी शुद्ध करतं पावसाळ्यात किंवा बाहेर बाहेर कुठं गेलो तर मी नेहमीच उकळलेले किंवा फिल्टरातले केलेले पाणी पिण्याचा प्रयत्न करतो कारण मी स्वच्छ नसेल तर आजारी होऊ शकतात सा साध्या पद्धतीने वापरल्या तरी पाणी शुद्ध राहू शकत फ फक्त थोडी काळजी घ्यायला हवी